नमस्कार मी श्रावणी कुडेकर आणि मी नाशिक शहरातील रहिवासी आहे मला तुम्हाला एक महत्त्वाची तक्रार नोंदवण्यासाठी मी तुम्हाला फोन केलाय आज संध्याकाळी मी कामावरून घरी जात असताना मला रस्त्यावर पाणी गळताना दिसलं ते गळतय नेमकं नाशिक रोड ची एक राजेंद्र म्हणून इमारत आहे तिथे आणि ते खूपच गळतंय म्हणजे म्हणून मी तुम्हाला फोन केलाय पाण्याचा प्रवाह खूपच आहे एवढा आहे की ते अगदी रस्त्यावर येतंय त्यामुळे तिथे सतत पाणी साचतंय खूपच पाणी साचतंय त्याचा परिणाम असा होतोय की तिथे चालणंसुद्धा कठीण झालंय रस्त्यावरून चालता येत नाहीये लोकांना एवढं ते साचलंय त्यामुळे ते पाणी टाळण्यासाठी रस्त्यावरून चा अगदी रस्त्याच्या मधून चालावं लागतंय एवढं ते पाणी साचलंय ज्यामुळे वाहन चालकांना पण अडथळा निर्माण होतोय त्यांना गाड्यासुद्धा नीट चालवता येत नाहीये एवढं खूप पाणी साचलंय तर ती गळती फक्त पाण्याचा अपव्ययच करत नाहीये तर तिथल्या राहणाऱ्या नागरिकांना आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप धोकादायक झालाय माझ्या अंदाजाने ते तिथे रस्त्यावर क्रॅक आहे कदाचित त्यामुळे ते मी काय ते नीट पाहिलं तर असं दिसलं की क्रॅकमधून जरा पाणी जोरात येतंय आणि तो पाणी पुरवठ्याचा पाईपचा प्रॉब्लेम असावा असं मला वाटतंय कारण पाणी सतत वाहतेय सतत वाहतेय त्यामुळे तिथे खूप चिखल झालंय आणि लोकांना त्यावरून चालताना पाय घसरून पडण्याची शक्यता आहे ती याशिवाय तिथे सतत साचलेल्या पाण्यामुळे आता डासांची संख्या वाढेल एवढं ते पाणी साचतंय त्यामुळे आता रोगराई पसरायची भीती वाटती आम्हाला तर तेवढं ते पाण्याचं बघणं फार गरजेचंय ते तिथलं नेमकं ठिकाण म्हणजे नासिक रोडचं जी राजेंद्र सोसायटी आहे तिथले तिथे आणि चिखल्यामुळे लोक पाय घसरून पडतात आहे ते उडी रस्त्यावरून चालण्याचे अब चालायला पण भीती वाटते अपघात होण्याची शक्यता आहे असं लोकांना वाटतंय त्यामुळे तुमच्या टीमनेे त्वरित येऊन ती गळती तपासावी आणि समस्या सोडवावी अशी माझी नम्र विनंती आहे यामुळे नागरिकांचा सुरक्षिततेचा प्रश्न आणि पाणी वाया जाणं टाळलं जाईल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल किंवा प्रत्यक्षात ठिकाण दाखवायला हवं असेल तर मी तयार आहे कृपया फक्त मला तुमचा प्रत्यक्षात तुमचा नंबर संपर्क मला द्या म्हणजे याबद्दल तुम्हालाही कारवाई करायला सोपं जाईल आणि ते काम लवकरात लवकर होईल असं मला वाटतं या तक्रारीवर कारवाई होण्यासाठी साधारण किती वेळ लागेल कारण या गळतीमुळे खूप अडचण निर्माण होते जसं मी सांगितलं तुम्हाला की पाण्यामुळे लोकांना येण्या जाण्याची भीती वाटते पाय घसरून पडण्याची शक्यता आहे तर कृपया लवकरात लवकर काहीतरी त्याबद्दल तुम्ही करावं अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद ते फक्त जरा लवकर बघा कारण खूपच पाणी साचतंय त्यामुळे डास होतायत त्यामुळे नागरिकांना तिथे रोगराई पसरण्याची शक्यता आहे